वाशिम जेल शहरातील जेवढ्याही खेडेपाडे आहे त्यांचा अंशत अभ्यास केला असता असे लक्षात आले की वाशिम जिल्ह्यातील जे ग्रामीण भाग आहेत त्या ठिकाणची जे सरकार प्रशासन आहे ते वेगवेगळ्या सुविधा देते परंतु त्या ठिकाणचे जे सार्वजनिक ठिकाणे आहेत जसे की सार्वजनिक समाज मंदिर असतील सार्वजनिक हॉस्पिटल असेल सार्वजनिक खेळण्याचे ठिकाण असेल जिल्हापरिषदेच्या शाळा असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात परंतु जर आपण गावातील नाल नाला गावातील सांडपाण्याचे जे आपण सुविधा करू त्या सुविधा जर केल्या नाहीत तर आपल्याला वेगवेगळे रोगाशी सामोरे जावे लागेल कारण जर आपण सार्वजनिक स्वच्छताच जर ठेवली नाही तर आपल्याला वेगवेगळ्या रोगांना सामोरे जावे लागेल आणि आपल्याला सर्वात महत्वाची बाब म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे कारण की आपल्याला ऑक्सीजरी ऑक्सीजन जरी मिळतो हे पर्यावरणामुळेच मुळ मिळतो आणि आपल्याला प्रत्येक घरी झाड लावलेच पाहिजे आपण जरी प्रत्येक घरी झाड नाही लावलं तरी एखाद्या वाढदिवसाच्या प्रसंगी एखाद्या लग्नाच्या प्रसंगी आपण झाड लावू शकतो आणि गावामध्ये असे दिसून आले की आताचे जे राजकीय विषय पाहता असे लक्षात येते की जाती जातीमध्ये दंगली लावण्याचा प्रयत्न हा चालू आहे आणि त्याच्या पासून जे गुन्हे वेगवेगळे तयार होतात त्याच्यामध्ये मग खालचे जे समजले जातात जसे एस टी एस टी एस सी एस टी त्यांच्यावर वेगवेगळे अन्याय होत असतात आणि आता पण होतात त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये सामाजिक जे असंतोषता फैललेले आहे त्याच्यावर कोणीही आळा घालण्याचा ग्रामीण भागातील प्रयत्न करत नाही जेणेकरून त्याला पाणी घालण्याचा सर्व प्रयत्न करतात आणि जेव्हा हा राजकीय प्रश्न येतो तेव्हा हे मतदान मागण्यापुरतेच हे राजकीय नेते त्या गावामध्ये फिरत असतात बाकी काहीही करत नाहीत